आमच्या भागात शेती शेतकरी शेती भरपूर प्रकारच्या शेती करतात ते गहू आहे तूर आहे ज्वारी आहे मका आहे गहू आहे तांदूळ आहे अशा विभिन्न प्रकारची शेती होते त्या शेतामध्ये वातावरणाचा बदल त्या वातावरणाचा परिणाम होत राहतो पहिलं कडक हवामान आहे कडक हवामध्ये ऊन जास्त तापते नंतर चक्रीवादळ आहे गारपीट आहे पूर येतो त्या अशा अनेक प्रकारचा अडथळ्यांना त्यांना सामना द्यावा लागतो अन् त्या सामन्यात तर त्यांच्या शेताची नासाडी होते शेत खराब होते शेत वाहून जाते आणि या शेत वाहून जात असताना काही त्यांच्या इतका नुकसान होतो की ते नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी जे नुकसान झालेलं असतं ते नुकसान भरून काढण्यासाठी सरकार त्यांना काहींना तर मदत करतो पण काही त्यांना नुकसान भरपाईही मिळत नाही आणि काहीला मिळते अशा प्रकारे नुकसान होत राहतं